आमच्या राज्यामध्ये प्रादेशिक बोली बं बोलीपेक्षा मराठी भाषा ही म्हणजे वेगळीच आहे जसं पूर्ण महाराष्ट्रामध्ये बोलली तर मराठीच जाते पण ही मराठी प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळ्या प्रकारची बोलली जाते जसं असते मराठीच प्रम प्रत्येक व्यक्ती मराठी ही वेगळी बोलतो जसं कोणी म्हणतात अहो ही भाजी वगैरे कशी आहे कशी बनली कोण म्हणतात अबे कोणी अबे वगैरेची भाषा यूस करतात तर कोणी वेगळी आणि कोणी वेगळीच वेगळंच बोलतात सर्वांचं बोलणं हे वेगळंच असतं कोणी मला तुला करून बोलतात आणि जसं पुण्यातली भाषा पुण्यामध्ये म्हणतात की लय भारी हे तर खूपच झकास झालेलं आहे तू काम तर एकदमच नादखुळं केलं अशा प्रकारे ती जी भाषा मराठी भाषा आहे ही अशा वेगळी वेगळी बोलली जाते आणि प्रादेशिक बोलीभाषा ही मर बोलींपेक्षा मराठी भाषा ही वेगळीच आहे